ग्रामीण भागातील त्या समाजातील लोकांचे असे मत आहे की खेळ खेळल्याने शारीरिक म्हणजे सुदृढता वाढते आणि एखादे जसे बुद्धिबळाचे खेळ आहे तसे वगैरे खेळ खेळल्यामुळे मानसिक आपली म्हणजे विचारक्षमता किंवा मानसिक मान म्हणजे मनावर जोर टाकण्याची क्षमतासुद्धा वाढते कारण ते बुद्धिबळाचे खेळ असल्यामुळे बुद्धीवर थोडा प्रेशर देऊन खेळावे लागते आणि ते म्हणजे ग्रामीण लोकांचे असे मत आहे की खेळ खेळले म्हणजे मुलांनी खेळ खेळले जावे कारण शारीरिक म्हणजे आ म्हणजे आरोग्य जर चांगली राहिले तर आपल्याला आपण म्हणजे कोणत्याही गोष्टीचा सामना करू शकतो आणि विचारक्षमतासुद्धा आपली तीव्र बनू शकते आणि तशा वेळेस आपण आपल्याला त्याचा फायदा शिक्षणात व इतर गोष्टीत सुद्धा होतो